वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सहभाग होण्यासाठी कधी माझा प्रत्यक्ष सहभाग असतो तर कधी मी उत्तम प्रेक्षक असते त्यामध्ये प्रामुख्यानं नाटक असू दे एकांकिका असू दे हे बघण्यासाठी मला अत्यंत आवडतात जुनी संगीत नाटकंही मला पाहायला आवडतात कथाकथन हा माझा प्रांत आहे किंवा कथा सांगायला आवडते कथा वाचायला आवडते अनेक कथांचं अनेक लेखांचं अभिवाचन मी करते एकपात्री अभिनय मला आवडतो मी त्याचे काही कार्यक्रमही केलेले आहेत आणि बघायलाही हे आवडतं विशेषतः गाण्याचे कार्यक्रम ऐकायला आवडतात गाण्यांच्या कार्यक्रमाचं निवेदन मी करते कठपुतली हा एक खेळ मला खूप आवडतो ज्यातून खूप उत्तम मनोरंजन होतं लोककला ज्या आहेत त्या लोककलामध्ये अगदी डोंबारी समाज जो असतो त्या डोंबऱ्याच्या सुद्धा सरा कवायती ज्या असतात रस्त्यावरच्या तर त्याही मला पाहायला आवडतात त्याचबरोबर कीर्तन भारूड वेगवेगळे नृत्य ह्या पण मला बघायला आवडतं भरतनाट्यम कथक असे नृत्याचे विविध प्रकार आहेत त्याचाही आनंद मी घेते तसंच सौंदर्य स्पर्धा असतात पाककला स्पर्धा असतात वाचन स्पर्धा असतात तर त्यातल्या काही स्पर्धांना मी परीक्षक असते काही स्पर्धांना मी बघायला जाते परीक्षक म्हणून नंतर ज्यांना यश मिळालं त्यांचा आनंद व्यक्त करण्यासाठी मी उत्तम प्रेक्षक म्हणून टाळ्या वाजवते भजन मला आवडतं स्तोत्र पठण हा एक मनोरंजनाचा भाग होऊ शकतो की ज्याच्यामधून ज्ञानही मिळतं मोकळी वेळ मोकळ्या वेळेमध्ये मनोरंजन होण्याकरता टी व्ही हे तर माध्यम आहेच टी व्हीमधले वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून काही छान कार्यक्रम असतात कधी मालिका असतात तर कधी निसर्ग सौंदर्याचे सुंदर कार्यक्रम असतात ते मला पाहायला आवडतात काही जुने मुलाखती मला पाहायला आवडतात बातम्या बघायला बघायला आवडतात मोबाईलमध्ये प्रामुख्याने यूट्यूबवरती वेगवेगळ्या कलाकारांच्या आठवणींना उजाळा मिळणारे जे कार्यक्रम असतात ते मी बघते लोकगीतं आणि लोकनृत्य हे काही वेळेला आकाशवाणीवर ऐकलं जातं नृत्य हे बघितलं जातं यूट्यूबवरही वेगवेगळ्या शाळांमधून मुलं जे नृत्य करतात तर त्याचे यूट्यूबला जे पाठवलेलं असतं ते मी बघते रंगभूमी दिन असू दे किंवा रंगभूमीवर होणाऱ्या अनेक गोष्टी विविध नाट्यप्रयोग हे पाहायला मला आवडतं आणि वाचन हा माझा प्रांत आहे स अभिवाचनही करायला मला खूप आवडतं